बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक शिक्षण घेण्याच्या किंवा शिक्षणाशी निगडीत असलेल्या संधी निश्चितच उपलब्ध आहेत जशी की कोटा म्हणा किंवा बाहेरगावच्या ज्या ऑधर स्टेटसमधल्या जे कोचिंग क्लासेस जे महागडे आहेत आणि त्यासाठी खूप जास्त पैसे आपल्याला द्यावे लागतात त्याच संधी या छोट्याशा गावामध्ये आपल्या गावात राहूनच विद्यार्थ्याना उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे एकत्रित कुटुंबात राहण्यामुळे तो जो खर्च जो अनावश्यक खर्च टाळता येतो आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांना काँपिटिशनमध्ये किंवा या स्पर्धेच्या युगामध्ये जसे पुणे मुंबई ठिकाणी सुद्धा या छोट्याशा बुलढाणा जिल्ह्यातील मुले तिथे स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू शकतात आणि आपल्या ज्या शिक्षणामुळे किंवा ज्या परिस्थिती त्यांना काय हे करावं लागतं संपर्क करावं लागतं किंवा त्यांची जी समस्यांशी झुंज द्यावी लागते